हॅलो हां बोल हां बॉ हां तुमचं कसलं दुकान आहे हो का तुमच्या दुकानाचं नाव काय आहे अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां बेल अच्छा अच्छा अच्छा च्छा बरं बरं कोणते कोणते फळ आहे तुमच्याकडे अच्छा अच्छा अच्छा हां

बरं बरं हं तर किवी किवी हो स्ट्रॉबेरी हो हो अरे व्वा बढिया वा मग त्याचे चार्जेस वेगळे असतील का पा पन्नास रुपये का अच्छा अच्छा अच्छा आणि घरपोच आणून देता का बरं बरं आणखीन मग आता हापूसमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत मग हं हं केशर आंबा अच्छा अच्छा अच्छा देवगड देवगड देवगडचा आहे का पंधराशे रुपये किलो अरे ते हा हापूसचा आंबे तर ते डझनानी मिळतात ना पेटी बरं पेटी पेटीचा काय भाव आहे पाच हजाराच्या आसपास का मग त्या पेटीमध्ये किती आंबे असतात पंचवीस तीस आंबे पाच हजाराचे बापरे हो का हं हो अच्छा अच्छा अच्छा अच्छा बरं बरं हो अच्छा अच्छा अच्छा अच्छा म्हणजे आता काही की असं कमी जास्त भाव नही

बरं बरं बरं कॅ कॅटलॉग म्हणजे ज कसं बघायला मिळतील मग हे पण आहेत का काय त्याला म्हणतात अॅपल पण आहेत का

आं अच्छा अच्छा अच्छा बरं आपा अॅपलमध्ये मग ते काय सगळे किलो त्याचे सगळे रेट्स दिलेले असतील कॅटलॉगमध्ये बरं बरं ठीक आहे चालेल चालेल फारच छान मग हो हां माझा आमचा अॅड्रेस आहे बोरोळे अपारमेण देवदत्त नगर ग गल्ली नंबर मला वाटते ए एक एच यू ए एच व्ही पी एमजवळ आणि गोरक्षण रोडं हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके थॅंक्यू हो